आपण कोकणात राहतो तर कोकणातील माणसांचा प्रमुख खाद्य म्हणजे भात आणि मासे तर मासेमारी ही मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये च्या किनारपट्टीवर केली जाते मो किनारपट्टीवरील वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे मासेमारी राहतात त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची मासेमारीची पद्धत ही किंबहुना दुसऱ्या मासेमारी पेक्षा खूप वेगळी आणि खूप आढळ असते तर मासेमारी यशस्वी फेरी करण्यासाठी कोणकोणती कारणे व कोणकोणती महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेत लक्षात घेतल्या पाहिजेत यावर थोड्या आपण वर्णन करूया तर मासेमारी ही भरपूर प्रकारची असते मासेमारीमध्ये आपण वापरलेल्या बोटींमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात मासेमारीमध्ये यूज केलेली बोट छोटी प्रकारची असेल मोठी प्रकारची असेल किंवा मिनी साईजची असेल या प्रकारच्या बोटीमधून आपल्याला किती प्रमाणामध्ये मासे गोळा करायचे आहेत किती टाईपचे मासे गोळा करायचे आहेत याचा अनुभव होतो छोट्या बोटीमध्ये छोट्या प्रमाणामध्ये मासे आपल्याला मिळू शकतात मोठ्या बोटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासे मिळू शकतात तसेच या बोटीच्या आकारानुसार त्यांच्या जाळीमु मध्ये सुद्धा खूप फरक पडतो छोट्या बोटीमध्ये छोटी जाळी वापरतात मोठ्या बोटीमध्ये मोठी जाळी वापरतात तसेच जाळीमध्ये सुद्धा खूप प्रकारच्या पद्धती आहेत जाळा जाळे विणण्यासाठी खूप प्रकारच्या रोप किंवा खूप प्रकारच्या दोऱ्यांचा वापर केला जातो हा दोरसुद्धा भरपूर काळ टिकतो तसेच मासेमारी ह्या हा एक दिवसाचा नाही तर पूर्ण जीवन संपूर्ण जीवन भरेपर्यंत हा मासेमारी हा धंदा हा मासेमाराचा असतो सो मोठ्या प्रमाणामध्ये मासे गोळा करणे हा त्यांचा ध्यास व छंद असतो तर मासेमारीची फेरी पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने संशोधने कॉलेज किंवा इन्स्टिटूटमध्ये केलेले आहेत अ त्यांचा माहितीचा वापर करून हे शेतकरी किंवा हे मासेमारी बोटींचा वापर करून समुद्रात जातात आणि समुद्रामध्ये मासे गोळा करून ते परत किनाऱ्यावर येतात व किनाऱ्यावर येऊन ते मासे विक्री करून स्वतःचे व स्वतःच्या फॅमिलीचे पोट भागवतात